ग्रामीण भागातील जोई शेतकरी आहे त्याला सगळयात मोठी समस्या ही आहे कि त्याला जी बी बियाने ते वेळेवर भेटत नई मग त्याला बी बियाणे वेळेवर भेटत नाही अन त्याचं कारण अस असते पैसा त्याच्या कडे नसतो बँक वगेरे त्याला पैसा देते नई मग हे कितीतरी मोठी त्यांच्याले समस्या आहे